हां कोण बोलताय

हो हां मी हां मी परवा ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरून तर मला पार्सल डिफर हे आलेला आहे म्हणजे वेगळा प्रोडक्ट आलेला आहे मी साईज शूज मागितलेले होते नायकीचे जॉर्डनवाले त्यात साईज डिफरंट राहिला आहे माझा नऊ नंबर होतो मला सात नंबर भेटलेला आहे आणि कलर डिफरन्स पण भेटला आहे त्याच्यात मला ब्लॅक पाहिजे होता तुम्ही मला वायट दिला आहे तर तुम्ही

हो हो हां त्याच लोकेशन याल का तुम्ही त्याच लोकेशनला तुम्हाला चांगलं पडेल तुम्ही तीन दिवसांनी याल का कारण की आता मी बाहेर जातो आहे जरा तीन दिवसांनी मी येईल तर तीन दिवसा मंडे या तुम्ही मंडेला याल का तुम्ही मंडेला सात वाजता याल तुम्ही संध्याकाळी तेव्हा फ्री होईन म्हणजे कामानं मी पण येईन तेव्हा तर तेव्हा याल याल

हो हो हो हां ओ टी पी घे या त्या तयार आहे मी घ्यायला फक्त तुम्ही स यायचे वेळी कॉल करा म्हणजे निघायच्या आधी तिकडून तर मी तसं येईन न्यायला वगैरे आणि जर आत्ता जर मी आता प्रोडक्ट दिला तुम्हाला तर रिटर्न केला मग परत तोच भेटणार परत का मला परत पैसे वगैरे भेटतील पूर्ण

ओके जर परत प्रॉब्लेम नको यायला पाहिजे सर कारण की ह्यावेळी ऑर्डर केलं होतं सं प्रॉडक्ट चांगला होता चांगला नव्हता सं वेगळा डिफ डिफरंट क्वालिटी आलेली प्रोडक्ट पण वेगळं होता

ओके ओके चालेल मग तुम्ही मला नंबर द्याल का नंबर वगैरे सगळं माझा ॲड्रेस घ्याल का तुम्ही एक काम कराल तुम्ही माझ्या ऑफिसच्या ॲड्रेसवर याल का तिथून मग घ्या प्रॉडक्ट माझा माझा ॲड्रेस एक द्याल तुम्ही आत्ता ॲड्रेस हां

ओके ओके चालेल चालेल ठीक आहे आणि किती तर दुसरा मला काय प्रोडक्ट दुसरा कुठला पाहिजे असेल तर आता मला जर दुसरा प्रॉडक्ट पाहिजे असेल याच बदली तर सेम रेटमध्ये याच रेटमध्ये

ओके ते मग त्या ॲपमध्येच भेटेल का तुमच्या ॲमेझॉनच्या चालेल मग त्या ॲपमध्ये करीन मी ओक्के ओक्के चालेल चालेल तुम्ही मग डिटेल्स घ्याल का आत्ता माझी चालेल माझ्या डिटेल्स मी देतो मला चेंज करतो मग ॲड्रेस वगैरे सगळं

चालेल चालेल आणि काय इश्यू नाही चालेल वेलकम सर